माझ्या बालपणी आम्ही मामाच्या गावी जायचो तेथे माझ्या मामाच्या घरासमोरच जिल्हा परिषद शाळा होती त्या शाळेत आम्ही माझे मावसभाऊ मामेभाऊ आम्ही लपनछिपन खेळायचो आणि त्या खेळात एकावेळी एकावेळेस मी बाजारात निघून गेलो आणि दोन तीन तास कुणाला दिसलो नाही आणि त्यामुळे ती माझ्यासाठी खास अशी आठवण आहे